थोडे दिवसाआधी मी बजाजचा फॅन ऑनलाईन मागवलेला किंमत ही त्याची सतराशे रुपये होती आणि फॅन दोन महिन्यामध्येच खराब झाला खराब झाल्यानंतर मी त्या दुक् शॉपमध्ये घेऊन गेलो सर्विसिंगसाठी तर मला त्या फॅनसाठी प्रॉपर सर्विसही मिळाली नाही आणि सतराशे रुपये किमतीमध्ये मला हा खूप खराब प्रोडक्ट त्यांनी दिला आहे त्यामुळे आणि परत सर्विसही मला रिपेरिंग सर्विसिंगसाठी त्यांच्याकडून कोणीही आलेले न नसल्यामुळे तो माझा फॅन हा वेस्ट गेला आणि माझे पैसे पण वाया गेलेत त्यामुळे मी सजेस्ट करेल की हा फॅन या कंपनीचे फॅन्स कोणी घेऊ नये